तंत्रज्ञानाबद्दल शिकणे आणि त्याचा उपयोग हे सर्वांना आवश्यकच आहे हे सर्वांसाठी मूलभूत विषय आहे कारण ते शिकलंच तर आपण अल् जगासोबत चालू शकतो आणि ते सध्याच्या स्थितीला आपल्याला एवढं गरजेचं झालं आहे कारण आपल्याला न जगामध्ये सरवाईव करायचे लोकांस् सोबत तर आपल्याला तंत्रज्ञानाबद्दल नॉलेज असणं हे खूप गरजेचं आहे